हॅलो हो ओके ओके चालेल ओके जर तुम्ही समर्समध्ये आलात ना म्हणजे उन्हाळ्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे वेगळे वेगळे वॉटर स्पोट्स आहेत म्हणजे लाईक स्कूबा ड्रायविंग किंवा पॅराशूट रायडिंग वगैरे हे सगळं आहे हे तुम्हाला उन्हाळ्यात बीच साईडला तुम्ही चिल वगैरे करू शकता हे हे आम्हाला तुम्हाला हे वीक साईडला म्हणजे मालवण सिंध इकडे वेंगुर्ला आणि हां तुम्ही कुठून येणार आहात ओके मग तुमचा स्टे वगैरे कुठं आहे म्हणजे तिथून मी तुम्हाला सांगेन किती लांब पडेल किती जवळ पडेल तुम्ही ना मालवण साईडला स्टे केलात ना तर तुम्हाला बीचचा व्यू पण घेता येईल आणि तिकडे रिसॉर्ट वगैरे एकदम चांगले असतात म्हणजे तिथे तुम्हाला इकडचं फूड पण ट्राय करायला भेटेल ओके आणि मग जर तुम्ही विंटर्समध्ये इकडे विजिट देत असाल तर तुम्हाला इकडे वॉटरफॉल्स सॉरी रेनी सीजनमध्ये जर तुम्ही विजिट देत असाल ना तर वॉटरफॉल्स वगैरे इकडे तुम्हाला खूप एक्सप्लोअर करण्यासारखे आहेत ओके मग व्यू वगैरे एकदम चांगला असतो इकडे आंबोली घाट आहे तिकडे वॉटरफॉल वगैरे म्हणजे महाराष्ट्रमधले एकदम बेस्ट वॉटरफॉल आहे ते ओके मग तुम्ही को कोणत्या सीझनमध्ये येणार आहात ओके मग रेनी सीझनला आलात ना तर तुम्ही कुडाळमध्ये स्टे केलात तरी चालेल कुडाळमध्ये तुम्हाला बरेच रेस्टॉरंट आहेत फूडसाठी पण आणि इकडे तुम्हाला रूम्स वगैरे पण इझिली अवेलेबल आहेत तुम्ही रेनी सीझनमध्येच विजिट द्या आणि इकडे घाट्स वगैरे आहेत ते जरा एक्सप्लोअर करा ओके चालेल ठीक आहे ठीक आहे ओके